मी कृषत इंग्लिश स्कूलमधून उत्कर्षाचा क्लास टीचर बोलत आहे ही तुमच्यासोबत बोलण्यासाठी योग्य वेळ आहे का कॉल यासाठी केला होता की आता येणाऱ्या बारा डिसेंबरला एक पॅरेंट्स मिटींग ठेवलेली आहे तर त्यासंबंधी हा कॉल तुम्हाला केलेला आहे तर त्यासंबंधी थोडं बोलायचं होतं तर सगळ्याच जे मुलं आहे त्यांची एक पॅरेंट्स मिटींग ठेवली आहे त्याचा संदर्भ असा आहे की पुढच्या महिन्यामध्ये आम्ही क्लास टेस्ट घेणार आहे तर त्या क्लासटेस्टची रूपरेषा काय असणार आहे किंवा मग मुलांची जी कशाप्रकारे प्रोग्रेस झाला आहे मागच्या महिन्यामध्ये ते सगळे या मिटींग्समध्ये आम्ही डिस्कस करणार आहे तर ही जी मिटींग्स आहे ॲक्च्युली पॅरेंट्स मिटींग आहे तर मग दोघांनी पण या मिटींगसाठी हजर राहणे अनिवार्य आहे तर तुम्ही दोघे पण या मिटींगसाठी हजर राहू शकता का बरं तसं चालेल पण पण या मिटींगसाठी हजर राहणं अनिवार्य आहे पण तुम्ही या मिटींगसाठी तुम्ही आलं तरी चालेल या मिटींगसंबंधी अजून तुम्हाला काही जाणून घ्यायची इच्छा इच्छा आहे का की या मिटींगचा विषय काय असणार आहे किंवा मग कशाप्रकारे ही मिटींग हँडल होणार आहे या मिटींगमध्ये काय काय विचारण्यात असे काय तुमचे प्रश्न वगैरे आहेत का आणखी मला थोडं बोलायचं होतं उत्कर्षाबद्दल तुम्हाला कसं वाटतं की उत्कर्षाचा हा जो हा जो प्रोग्रेस आहे तो तुम्हाला कसा वाटतो तुम्ही थोडक्यात सांगू शकता का

बरं बरं बरं ठीक आहे ना आणि बाकी विषयाचं कसं

हां ठीक आहे तसं आपण या मिटींगमध्ये तसं त्याप्रकारे बोलूया आपण आणि जे मॅथेमॅटीकचे जे टिचर्स आहे त्यांच्यासोबत तुमची खास मी भेट करून देईन तुमचे काय जे प्रश्न असतील ते तुम्ही त्याठिकाणी तुम्ही विचारु शकता तर तुम्हाला ते सर्व मदत तुम्हाला या या मिटींगमध्ये करण्यात येईल तर मी आशा करतो की तुम्ही या मिटींगमध्ये हजर रहा ओके बरं बरं ठीक आहे मग धन्यवाद